माझ्या घरी पाहुणे आल्यानंतर सर्वात आधी मी त्यांना पाय धुवायला पाणी देते त्यानंतर मी त्यांना घरी आले की बसवते नंतर त्यांना पाणी चहा करून देते आणि ते जर पाहुणे माझ्या घरी सायंकाळी थांबतात तर त्यांच्यासाठी मी वांग्याची भाजी वरण भात पोळी स्वीटमध्ये गुलाबजामुन बनवते